हां नमस्कार हां आपल्यामध्ये बोलणं झालं होतं त्याप्रमाणे मला जरा एकदोन पुस्तकाचं ट्रान्सलेशन करायचं आहे भाषांतर करायचं आहे मराठीमध्ये तर आपण करू शकता का ते

हां पुस्तक इंग्लिशमध्ये आहे पण जरासं जुनं इंग्लिश आहे थोडंसं म्हणजे साधारण साठ एक वर्षापूर्वीचं एक पुस्तक आहे एक थोडंसं अजून जुनं आहे तर ते जमू शकेल का ॲक्च्युली ते मेडिकलशी रिलेटेड आहे म्हणजे होमिओपथी होमिओपथीतली पुस्तकं आहेत तर ॲक ती जुनी इंग्लिशमध्ये होती परंतु एक साधारण पन्नास एक वर्षापूर्वी त्यांनी आत्ता अलीकडे परत ती इंग्लिशमध्ये व्यवस्थित ट्रान्सलेट केलेली आहेत आणि ती माझा विचार असा आहे की ती मराठीत करावी जरा होमिओपथीच्या लोकांसाठी किंवा जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी म्हणून हां तर मला असं विचारायचं होतं कारण माझा हा पहिलाच ॲटेम्ट आहे हा पहिलाच प्रयत्न आहे पुस्तक ट्रान्सलेट करण्याचा पण मी बऱ्या बऱ्यापैकी ते सगळं कव्हर केलेलं आहे आहे एक पहिलं पुस्तक छोटं आहे साधारण शंभर सव्वाशे पानांचं आहे हां पण त्याच्यामध्ये मलाही खूप शब्द अडलेले होते कारण मेडिकलचे शब्द होते त्याचं व्यवस्थित मी भाषांतर केलेलं आहे त्याच्यातून काही मलाही हे जे प्रश्न असतील अजून काही मेडिकलशी रिलेटेड तर ते तुम्ही त्याचा थोडीशी मला मदत करू शकाल का

बरं बरं

अरे वा

नाही माला थोडे चार महिने लागले समजा हे छोटं पुस्तक आहे पण चार महिने लागले तरी माझं काही म्हणणं नाही पण एक व्यवस्थित झालं की मला अजून एक पुस्तक आहे त्याच्यात पण माझी आवड आहे ते करावं असं तर मग हे व्यवस्थित झालं आणि त्या रिस्पॉन्स सगळा बघून मग मी ते दुसरं पुस्तक पण मी करायला घेणार आहे हां कमी सव्वाशेच पानांचं धरा तुम्ही मी छोटंच घेतलं आहे सध्या पहिलं पुस्तक आहे म्हणून मग ते आपलं मेडिकल तुमचे एक्सपर्ट जे आहेत म्हणजे त्या ह्याच्यातलं शब्द बेसिकली कळणारे तर मग त्यांच्याशी बोलून आणि आपल्याला एक्झॅक्ट ते शब्द मिळत आहेत की नाही बघून त्याप्रमाणे आपण जाऊ शकतो पुढे

चालेल चालेल नक्की हां केव्हा वेळ आहे ते कळवा मला हो चालेल चालेल नक्की हां ओके बाय धन्यवाद